ट्रेकिंग राफ्टिंग आणि रॉक क्लाइम्बिंगसाठी माझ्या मते कळसूबाई एक चांगला ट्रेकिंगसाठी होऊ शकेल गड त्याच्यानंतर सिंहगडसुद्धा ट्रेकिंगसाठी चांगला होईल राफ्टिंग आणि रॉक काय क्लाइम्बिंगसाठी राजे शिवाजी क्लाइम्बिंग वॉल चांगला आहे पॅराग्लायडिंगसाठी असं जायचं असेल तर सातपुड्याला आपण जाऊ शकतो तिकडे पॅराग्लायडिंग खूप चांगलं होऊ शकतं पण तिथे तुम्हाला मार्गदर्शनाखाली करता येईल आणि तुम्ही मार्गदर्शनाखालीच करावं परस्पर साहसी कुठलेही उद्योग जीवावर बेतेल असे करू नयेत आपल्याला जर येत असेल आपण त्यातले माहीर असू तर तसं तिकडच्या गाईडशी बोलून आपण मग पॅराग्लायडिंग करायला जावं ट्रेकिंगसाठी सुरुवात मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा एस एन डी टीला होते तेव्हा आमचा ट्रेक निघायचा एक एस एन डी टी कॉलेजपासनं सिंहगडापर्यंत किंवा कात्रज ते सिंहगड असाही एक ट्रेक निघतो रात्रीच्या वेळेस रात्री चालत जायचं पहाटे पोहचायचं असा तो ट्रेक असतो खूप मजा येते तिथे कॉलेज डेजपासनं याची सुरुवात केली ना तर मग तुम्हाला त्याची आवडही निर्माण होते आणि माझ्या मते विशाळगड ते पन्हाळगड असं तिकडे कोल्हापूर साईडला पण एक ट्रेक होऊ शकतो ट्रेकिंगसाठी जायचं असेल तर इकडे कर्जत आणि लोणावळा खंडाळा साईडला बरेच छोटे छोटे गड आहेत तिकडे आपल्याला जाता ईल रायगडावरती ट्रेकिंगसाठी काहीजणं जातात रोपवेची सुविधा पण आहे पण ट्रेकिंग करायला मजा येते पावसाळ्यात जर आपण कुठे जाणार असू ना तर लोहगडावर नक्की जायचं तिथे लोहगडावरती सगळ्या पायऱ्या त्याच्यावरती येणारा तो धबधबा पाण्याचा आनंद आपल्याला घेता येतो त्यामुळे ती एक मजा आहे पावसाळ्यासाठी खास खूपजणं पावसाळ्यात ट्रेकिंगला जातात वेगवेगळ्या गडांवर जातात राजगड राजमाचीला चालत जाण्याचा पण एक अनुभव खूप भारी आहे ट्रेकिंगला ग्रुपमधनं जर तुम्ही राजमाचीला राजमाचीवर गेलात ना आणि रात्री थांबून तिथे उशिरापर्यंत तिथे काहीतरी खिचडी वगैरे बनवायची मस्त मज्जा गाणी गप्पा त्या गडाची सगळी माहिती घ्यायची त्या गाईडकडनं संध्याकाळी दुपारी वगैरे तर असा तो ट्रेक खूप छान होईल त्यामुळे ट्रेकिंगसाठी वेगवेगळे गड कळसूबाई जरा अवघड आहे पण तो तुम्ही अदी छोटे छोटे गड त्याची प्रॅक्टिस करा आणि मग कळसूबाई वगैरे अवघड गड करा नक्की पण कोणाच्या तरी मार्गदर्शनाला खाली करा